हो मी गावी जाण्याचं प्लॅन करत आहे आणि त्यासाठी रेल्वेचं तिकीट बुक करायचं ठरवलं आहे पण त्याआधी मी मला आरक्षण प्रणाली नीट समजून घ्यायची गरज होती आर ए सी डब्लू एल तत्काल यासारख्या टर्म्स आधी गोंधळात टाकणाऱ्या वाटल्या पण यूट्यूब आणि आय आर सी टी सी ॲपमुळे मी सर्व माहिती घेतली मी जाण्याच्या तारखेला तत्काल बुकिंग लागणार होतो त्यामुळे मी आधीच लॉग इन वगैरे करून सगळं सेट केलं क्लाशेसची तुलना केली स्लीिपर स्वस्त पण गरम ए सी थोडंसं महाग पण आरामदायक आता मला बुकिंग आणि प्रवास दोन्ही सोपं वाटलं